हॅलो हां कोण बोलत आहे हां बोला बोला ना बरं तुमचं पूर्ण नाव सांगाल का मला बरं आपलं वय काय अठ्ठावीस वर्ष आणि काय काय त्रास होतो तुम्हाला सध्या

बरं बरं मला एक मॅडम सांगू शकताल का की हे आधीपासून होतं की आत्ता तुम्हाला सुरू झालेले आहे

बरं मला तुमचं माझ्या व्हॉट्सॲपवरती तुमचं मला वजन आणि उंची पाठवून द्या म्हणजे साधारणतः मला अंदाज येईल की आपण जर ओबेस असताल तर आपल्याला कुठली काय ट्रीटमेंट द्यायची ती मला थोडंसं कळेल तर तुम्हाला वेरिको वेनचा तुम्ही प्रॉब्लेम आहेत असं म्हणताय तर साधारणतः मॅडम हा ज्यावेळे एखादा पेशंट ओबेस असतो आणि थाईजवरती फॅट जमा होतो त्यावेळेस हा प्रॉब्लेम होतो तर आपल्याला आधी आपल्याला तुमचं हां ठीक आहे ना ते आस आहेत म्हणून आपल्याला प्रॉब्लेम येतो तर आधी आपल्याला आपलं वजन कमी करावं लागणार आहे तर त्याच्यासाठी

हो मी त्यासाठीच आहे मॅडम की तुम्हा सगळ्यांना मी चांगलं मार्गदर्शन करू शकाल यासाठीच तुम्ही माझ्यापर्यंत आलेलं आहेत तर आपल्याला ऐंशी टक्के तर आपल्याला पूर्ण डाएटकडे लक्ष द्यावं लागणार आहे की तुम्ही सकाळपासून काय खातात काही नाही याची नोंद मला करावी लागणार आहे कारण डाएटवरतीच बऱ्याचशा गोष्टी अवलंबून असतात आपलं वजन कमी झालं तर ह्या कुठल्याच गोष्टीचा आपल्याला सामना कराव करावा लागणार नाही त्यामुळं मी जे काही तुम्हाला ब्रेकफास्ट त्याच्यानंतर लंच आणि डिनर त्यामध्ये काय खायचं काही नाही ते सांगेल तर त्याच्यानुसार तुम्ही सांगा तुम्ही मला पाठवून द्या तुमचे सगळे डिटेल चालेल

चा करू ना क करेल करेल मी तसा चि चिट डे प्लॅन करून सांगेल तुम्हाला चालेल ओके ओके

चालेल चालेल काही प्रॉब्लेम नाही तुम्ही तुमचे जे मेडिसिन आहे ते कंटिन्यू करा मी फक्त डाएटबद्दलच तुम्हाला सांगू शकेल तुमचे जे काही रेग्युलर मेडिसिन आहेत ते तुम्ही घेऊ घेऊन टाका चालेल ओके ओक्के बरं ऐका ना मॅडम ऐका तुम्ही इतकं हायपर होऊ नका आधी आपण तुमचा व्हेरिको व्हेन नाही नाही व्हेरिको व्हेन नीट करूया आणि ओबेसिटी कमी झाले की आपोआप सगळे जे काही तुमचे डिसीज आहे ते क्लिअर होऊन जातील त्यामुळं तुम्ही एवढी काळजी करू नका आपण आधी एक एक करूया त्याच्यानंतरच आपण दुसरीकडे वळूया चालेल